मी माझ्या कुटुंबासोबत होळी हा सण साजरा करतो होळी साजरा करतानी आम्ही सर्व एकत्र होऊन गोवऱ्या वगैरे आणतो लाकडं वगैरे एकत्र जमा करतो आमच्या गावामधे एक पार आहे तिथं हनुमानाचं मंदिर आहे त्यासमोर आम्ही होळी साजरी करतो सर्व एकत्र येऊन मित्रमंडळी सर्व एकत्र येऊन लाकडं गवऱ्या वगैरे एकत्र करतो त्यानंतर एक आमच्या फॅमिली वगैरेपण एकत्र येतात त्यानंतर आम्ही एक मुहूर्त पाहून होळी गिळी पेटवतो त्यानंतर होळी पेटवल्यानंतर सर्व बाया वगैरे त्यांचं ते पूजा वगैरे करून करून घरी वगैरे स्वयंपाक करून पूजा करतात त्यानंतर छान छान डिशेश वगैरे बनवतात आनि त्यानंतर आम्ही रात्रीला जेवण वगैरे करतो त्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी धुळ्यावंदन राहतो रंगपंचमी म्हतो आपण त्याला तर ते साजरी करताना आम्ही एकत्र येऊन रंग वगैरे एकमेकाला लावतो